मला ऐतिहासिक शैलीतील पुस्तकं वाचायला आवडतात मला जर आयुष्यभर एकाच शैलीतील पुस्तके वाचायची असतील तर मी ऐतिहासिकच शैलीतील पुस्तके वाचेल तसेच मी आता सध्या आध्यात्मक शैलीतीलसुद्धा पुस्तके वाचलेली आहेत त्यात लिळाचरित्र सह्याद्री वर्णन युगंधर यासारख्या कादंबऱ्या मी वाचलेल्या आहेत